नेहमीप्रमाणे मी सकाळी लवकर उठलो आणि माझ्या दिवसभराच्या ऊर्जेचा स्त्रोत असलेली कॉफी तयार करण्यासाठी किचनमध्ये गेलो पाणी उकळण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलं आणि कॉफीच्या तयारीला सुरुवात केली पाणी गरम होऊ लागल्यावर त्यात एक विचित्र गंंध जाणू लागला एखाद्या जुनाट लोखंडी भांड्याचा धातूसारखा एकदम वेगळा वास मी आधी दुर्लक्ष केलं पण कॉफीमध्ये पाणी टाकण्याआधी मी चव घेऊन पाहायचं ठरवलं पाणी थोडं थंड झाल्यावर मी एक घोट घेतला आणि मला लगेच जाणवलं की हे पाणी सामान्य नाही आहे चव खूप धातूची म्हणजेच जणू काही त्यात गंजलेलं लोखंड किंवा तांबं मिसळलं आहे अशा प्रकारची चव एकदम विचित्र कडवट होती मी लगेच कॉफी बनवायचं थांबवलं कारण अशा पाण्याने बनलेली कॉफी शरीरासाठी हानिकारक असू शकते मी लगेच नळाचं पाणी एका पारदर्शक ग्लासमध्ये भरलं नीट निरीक्षण केलं पाण्याचा रंग थोडा फिक्कट पिवळसर दिसत होता जो सामान्य नळाच्या स्वच्छ पाण्याला नसतो शिवाय पाण्यात एक गंधही जाणवत होता एखाद्या गंजलेल्या नळाचा किंवा प्लम्बिंगच्या जुन्या पाईपाचा आता ही परिस्थिती पाहताच मी लगेच स्थानिक जलप्राधिकरणाशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला व त्यांच्या हेल्प लाईनवर कॉल केला आणि त्यांना हे सगळं समजवून सांगितलं की तुमच्या पाण्याची चव अशा अशा प्रकारची आहे त्यानी माझ्याकडून पाण्याचा सॅम्पल घेण्याची विनंती केली आणि लगेच मी एका स्वच्छ बाटलीत पाणी भरून ठेवले आणि त्यांना सांगितले की लवकरच त्याच्या जल गुणवत्तेच्या टीमकडून त्याचं परीक्षण करावं आणि तसं त्यानी आम्हाला सांगितलं त्यानुसार मग ते म्हणाले की आम्ही उपाययोजना करू मग मी त्यांना विनंती केले की परिसरात इतर घरांमध्ये पाण्याची तपासणी करावी कारण ही समस्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक आणि गंभीर ठरू शकते त्यामुळे पाण्यात धातूचे अंश असणं म्हणजे शिसं तांबं लोखंड प्रमाणात जास्त असणं हे दीर्घकाळ सेवन केल्यानं आपायकारक ठरू शकतं